मी काही दिवसांआधी एलजीची बत्तीस इंचीची टी व्ही घेतलेली ही टी व्ही खूप चांगली निघालेली आहे पिक्चर कॉलिटी खूप चांगली आहे त्याचं जे सिस्टम आहे ते खूप चांगलं आहे चांगल्या कॉलिटीचं आहे त्याच्या ज्या बटन्स आहेत त्या बटन्स चांगल्या आहेत त्याला जी वायरिंग दिलेली आहे वायरिंगपण चांगली आहे त्यामध्ये आपल्याला पेनड्राईव कनेक्ट करायसाठीसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर त्यावरती वेगळे चॅनल्ससुद्धा बघता येतात आपल्याला युट्यूबसुद्धा ओपन करता येते आहे आपला फोन कनेक्ट करता येतो आहे तर अशाप्रकारे हा जो प्रोडक्ट आहे खूप चांगला आहे आणि याची कॉलिटी आम्हाला खूप आवडलेली आहे